ग्रामीण भागामध्ये महिलांना शिक्षण देणाऱ्या किंवा काम देणाऱ्या कोणत्याही संस्थेबाबत मला असं जास्त काही माहिती नाही आहे पण ग्रामीण भागातील लोकांना कुशल बनवण्यासाठी आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या सामाजिक नाही पण त्या गावातील एका थोर माणसांना मी भेटली आहे उदाहरणार्थ आमच्या गावी अजून पण सरकार पद्धती आहेत म्हणजे जेव्हा राजे महाराजे होते त्यांचा काळातील जी माणसं होती त्यांचा फॅमिलीमध्ये वगैरे ते ही अजूनपर्यंत जिवंत आहेत आणि ते गावामध्ये जर कोणता प्रॉब्लेम वगैरे आला असेल तर ते सॉल्व करतात अश्या मी माणसांना भेटली आहे जे मी अजूनपर्यंत खूप जण खूप अश्या लोकांना कामं वगैरे दिली आहेत त्यांना मोठं व्हायसाठी मदत करतात उदाहरणार्थ आमच्या घरी आमच्या गावात एक काका होते त्यांना म्हणजे त्यांना खूप दारूची लत होती तर त्यांचा बायकोने सरकार म्हणजेच त्या वाड्यातले लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन तक्रार केली की माणसं गावातील माणसं खूप दारू पीत आहेत तुम्ही त्या दारूचे दुकान बंद करा तर त्यांनी दुसरा दिवशी ते दारूचे दुकान बंद केलं असं काही थोर कामं त्या गावासाठी त्या माणसांनी केली त्यामुळे ते एक माझ्यासाठी आदर्शच आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणाला शेतीसाठी जमीन हवी असेल तर ते ते भाड्याने जमीन देतात त्यांनी ते जे तांदूळ वगैरे उगवायचे त्यांना काहीतरी द्यायचं आणि ती जमिनीमधलं बाकीचं सगळं त्यांचं